नमस्कार परिमल रिक्षा एजन्सी मी तुमच्याकडे आज सकाळी साडे नऊसाठी एक रिक्षा बुक केलेली होती आणि आता नऊ चाळीस झालेले आहेत आणि अजूनही रिक्षा आलेली नाही आहे मी फोन केला तुम्ही र जो ड्रायवर नेमून दिला होता त्याला तर तो ड्रायवर अजून घरातून त्याच्या निघालेलाच नाही आहे मला दहा वाजता रेल्वे आहे आणि रेल्वेनं जायचं आहे रेल्वेचं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे आणि आता फक्त वीस मिनटं उरली आहेत मी म्हणून आधी अर्धा तास रिक्षेचं तुमच्या बुकिंग केलेलं होतं चांगलं ऐकून होते की वेळेवर रिक्षा येते रिक्षा ड्रायव्हर वेळेवर येतात वगैरे पण अजूनही रिक्षा आलेली नाही आहे आणि आता मला ते बुकिंग रद्द करायचं आहे खरंतर मी मुद्दाम बुकिंग केलं होतं कारण रिक्षा स्टॉपवर जावा रिक्षा पकडा पुन्हा वाटेत रिक्षेनं जर थांबे घेतले तर परत वेळ जातो आणि मला वेळेवर रेल्वे स्टेशनवर पोहचता येणार नाही हे सगळं कटकट नको ही सगळी कटकट नको म्हणून मी तुमच्या रिक्षेचं बुकिंग केलेलं होतं पण ड्रायव्हर अजूनही आलेले नाही आहेत आणि दोन फोन केल्यानंतर येतो येतो म्हणले आहेत पाच मिनटं मी वाट वाट पाहिली अजूनही आलेले नाही आहेत आणि आता परत फोन केला तर ते फोनही उचलत नाही आहेत तर इतका बेदरकारपणा खरं म्हणजे हा ड्रायव्हर लोकांचा चांगला नाही आहे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला आणि हे माझं जे बुकिंग तुमच्याकडे केलेलं आहे हे आता रद्द करा किंवा मग ठीक आहे मग तुम्ही जर दुसरी रिक्षा पाठवणार असाल तर एक पाच मिनटात मला इथे रिक्षा दुसरी कुठलीही पाठवून द्या मग त्याच्यातून मी जाते रेल्वे स्टेशनपर्यंत